केळझर इथे छान गणपतीचं मंदिर आहे तिथे छान दुरून दुरून लोक येतात यात्रा भरतात तिथे ग गजानन महाराजाचं पण मंदिर आहे भोले शंकराचं मंदिर आहे आणि काकडे महाराजाचं पण मंदिर आहे काकडे महाराजाच्या मंदिरात काकड आरती होतात आणि सकाळ संध्याकाळ सप्ताह राहत ते सात आठ दिवसांसाठी मग जेवण देतात महाप्रसाद होतात आमच्या केळझरला आणि म विहार आहे विहारात पण कार्तिक पौर्णिमेचा कार्यक्रम होत असतो तिथे शाळा आहे कॉलेज आहे आणि म मठात कार्यक्रम होता घेतात सप्त बसतात